खेळाचे प्रकार म्हणले तर भरपूर आहेत खेळामध्ये लहान मुलं ख हे जे खेळतात ते क हॉलीबॉल आहे क्रिकेट आहे जास्तीत जास्त म्हणलं तरी लहान मुलं विटी दांडू जास्त खेळतात खेळ खेळ खेळण्यामध्ये हॉलीबॉल आहे पुन्हा म्हंटलं तर आपलं क्रिकेट आहे खो खो आहे आपण जे खेळ जेवढं ज जोपासानं खेळतो तर तेवढ सुंदर खेळ खेळले जातात आणि म्हणलं गेलं सांगायचं म्हणजे तात्पर्य काय म्हणजे खेळ हा शरीराच्या दृष्टिकोणाने व्यवस्थित आहे कारण काही जो खेळ खेळतो तो खेळ जो खेळतो तो शरीराने तंदुरुस्त राहतो आणि खेळामध्ये क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे क्रिकेटमध्ये सध्याचं हे म्हणलं तर सुरवातीला जो खेळला तो आहे सचिन तेेंडुलकर आहे इतकीे सुंदर खेलाड खिलाडी आहेत आपल्या भारतात जेणेकरून त्यांनी आपली व्यवस्थित खेळ असा हा खेळ कसा प्रकार आहे तो आपल्याला दाखवून दिलेला आहे प्रत्येक खेळ सुंदर असतो जो आपण खेळतो तो लहान मुलं म्हणले गेले तर क्रिकेट खेळतात पुन्हा म हॉलीबॉल खेळतात जास्त करून मुलींमध्ये म्हणलं तर दोऱ्या खेळल्या जातात मुलींचे प्रकार भरपूर आहेत पुन्हा मग शाळेमध्ये काही खेळ शिकवले जातात इतके सुंदर खेळाचे प्रकार आहेत किती सांगू तेवढे कमी आहेत खेळांचे प्रकार जेवढे आपण खेळताल तेवढे सुंदर खेळ आहेत जेणेकरून आपल्याला व्यवस्थित खेळता येईल त्याच्यामध्ये म्हणलं तर गा खेडेगावात खेळणारे म्हणजे खेळ ते असतात ते तळ्यात मळ्यात आहे पुन्हा मग तळ्यात मळ्यात खेळतात पुन्हा मग विटीदांडू खेळतात पुन्हा मुली म्हणाल्या गेल्या तर दोऱ्या खेळतात आजकाल व्यायाम व्यायामाच्या हिशोबानेसुद्धा खेळ फार महत्त्वाचा झालेला आहे जेवढे मुले खेळ खेळतील तेवढे व्यवस्थित राहतील